निसर्गामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या झाडे असतात त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे रोपं हे पाहायला भेटतात त्या रोपांना आपण केवढं पाणी दिलं पाहिजे हे आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला जास्त पाणी दिले की तुम्ही ही झाडे ही गळून जा जळून जातात त्यामध्ये किचकटपणा चिखल हा वगैरे येतो त्यामुळे हा हलगर्जीपणा हा त्यामुळे झाडांना नुकसानदायक असू शकतो अति ही पाणी गरजेन दिले तर झाडे हे खराब होऊन जातात त्यामुळे आपल्याला पाणी किती दिले पाहिजे हे आपल्याला माहीत असणे गरजेचे असते निरनिराळ्या प्रकारचे झोडे झाडे असतात त्यामध्ये कमी पाणी लागणी जास्त पाणी लागणी गुलाबाचे रोपं फळांची रोपं इत्यादी अनेक प्रकारचे झाडे असतात त्यामध्ये आपल्याला ज्या फळांना किती पाणी दिले पाहिजे किती नाही हे आपल्याला माहीत असणे गरजेचं हाय किंवा तुम्हाला त्याम त्यांना खत वगैरे पाणी कुठले औषधं कीटकनाशकं वगैरे ते औषधं हे द्यायचे हे खूप महत्त्वाचं आहेत त्यांना त्यामुळे आपल्याला कोणती झाडे किती दिवस टिकतात हे हे आपल्याला कळत कोणतं झाड कुठलं आपल्याला महत्त्वाचं आहे काय किती फळ देऊ शकतो त्यानुसार त्याच्या औषधाची फवारणी करावे लागते त्यामुळे आपल्याला पाणी किती घालायचे काय नाही ते आपण महत्त्वाचं बगतो निरनराळ्या रोपांना निरनिराळे औषधे लागतात त्यामध्ये खूप महत्त्वाचे गोष्ट म्हणजे त्यांना कमी किती प्रमाणात औषध देणे हे आपल्याला माहीत असणे गरजेचं असते त्यामुळे आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टीही कळू शकतात काळानुसार हा ऋतूप्रमाणे बदलतात झाडे ह उन्हाळ्यात आले की वाळून जातात तर त्यांना जास्त पाणीला पाण्याची आवश्यकता असते हे आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे खूप महत्त्वाचे म्हणजे त्यांचे काळजी घेणे ह खूप महत्त्वाचे आहे कोणत्या दिवसात कुठली रोपे लावावीत हे ही सुद्धा आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे निरनिराळ्या प्रकारच्या निरनिराळ्या व्यवसायमध्ये उपयोग केला जातो रोपे हे घरामध्ये किंवा बाहेर बागेमध्ये ह्या वाढवले जातात शेतामध्येही वाढवल्या जातात खूप महत्त्वाचे म्हणजे खूप प्रमाणे रोपांचे प्रकार असतात त्यामध्ये आपल्याला कोनते प्र रोप हे कुठल्या ह्याच्या्मध्ये आहे ते आपल्याला कळायला हे खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हलगर्जीपणा करून चालणार नाही